पोहण्याची कला मानवाला अनादी कालापासून अवगत असावी असे मला वाटतं कारण आधी मानवाचा इतिहास पाहिल्यानंतर मानवाचा ज्या गोष्टींशी संपर्क आला त्यामध्ये प्रथम त्याचा निसर्गातील पाण्याशी संबंध आला कारण त्याचं जीवन हे पाणी आणि अन्न यापासूनच सुरू झालेलं आहे जेव्हा त्याच्यासमोर पाणी आलं त्यावेळी साहजिकच पाण्याशी दोन हात करण्याची वेळ त्याला अनेकदा आली माणूस ज्यावेळेस पाण्यात उतरला असेल त्यावेळेस त्याने पाण्यात असलेल्या माशांचं निरीक्षण केलं असेल आणि माशाप्रमाणे आपणही पाण्यामध्ये तरंगू शकतो असे त्याला वाटले असेल आणि तेव्हाच माणसामध्ये पोहण्याची कला निर्माण झाली असावी असे मला वाटते सुरुवातीचा माणूस हा जीवन रक्षणासाठी अन्नासाठी पाण्यात उतरत असेल आणि पोहत असेल असे मला वाटते आज पोहण्याची कला मोठ्या प्रमाणात बदलत गेलेली आहे सुरुवातीच्या माणसाला कसं पोहावं हे पूर्ण माहीत नव्हती आजच्या काळामध्ये हळूहळू त्यामध्ये आमूलाग्र अशा प्रकारचा बदल झालेला बघायला मिळतो आहे आज पोहण्याचे वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात पोहणं ही साधी गोष्ट नसून यामध्ये माणसाच्या सगळ्या प्रकारच्या हालचाली होत असतात माणूस जीवन जगण्यासाठी व्यायामासाठी पोहण्याची कला अवगत करत असतो आज पोहण्याच्या कलेतून वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा निर्माण झालेल्या आहेत आज साधे पोहणे म्हणजेच फ्रीहँड स्विमिंग बटरफ्लाय स्विमिंग यासारखे पोहण्याचे प्रकार बघावायस मिळतात आज पोहण्याची कला ही मोठ्या प्रमाणात विकसित झालेली बघावायस मिळते पोहणे हे माणसाचं जन्मजात अशा प्रकारची कला नाही प्राण्यामध्ये ते जन्मताच पोहण्याची कला अवगत करून आलेले असतात त्यामुळे कोणताही प्राणी ज्यावेळेस पाण्यामध्ये उतरतो त्यावेळेस तो आपोआप पोहायला लागतो परंतु माणसामध्ये ही कला जन्मजात नाही आणि त्यामुळे

पोहण्याची कला अवगत करावी लागते